हॅलो काका आम्ही आम्हाला दवाखान्यात पोहचायचं आहे डिलिव्हरीचं पेशंट आहे लवकर आम्हाला पोहोचायचं आहे आम्ही ट्रापिकमध्ये जाम झालो आहे आम्ही ट्राफिकमध्ये फसलो आहे तर आम्हाला इकडून लवकरात लवकर निघायचं आहे तर जवळचा रस्ता आम्हाला सांगा प्लीज लवकर सांगा आम्हाला लवकरात लवकर पोहचायचे आहे इकडे कुठला दवाखाना आहे जवळपास ते द दवा दवाखान्याचे नाव सांगा म्हणजे आम्ही लवकर पोचू

हा हा हा चालते आम्ही पोचू थँक यू